बाईक चालवताना एक अशी फीलस येते जे फार बेटर वाटते आपण सगळ्या व्यू इन्जॉय करत जातो आहे रस्त्याने थांबू शकतो आहे कुठंबी टी पॉईंटसाठी टी चाय पिऊ शकतो आहे आपण फ्रेश होऊ शकतो आहे वॉटर पिऊ शकतो आहे लगेच आपण निघू बी शकतो आहे आणि जाताना आपण रिव्हर्स हे ते फार बघत बघत जातो आहे रस्त्याने व्यू इन्जॉय करत जातो आहे थंड वारं लागते आणि ते एक्सिलेटर देण्यामध्ये जी मजा आहे ती अशी माऊंटेन बीऊंटनवर जर गेल्या तर सगळ्यात भारी एक्सपीरियन्स म्हणजे हिल स्टेशनसाठी जी फार बेटर वाटते ती जेव्हा बाईक चालवत असताना काही जागेवर कसं कारनं भारी वाटत नाही पण काही जागेवर बाईक इज बेस्ट ऑप्शन असं राहते आपण रस्त्याने काही बघत जातो आहे सोबत सगळी राहतात बाईकिंग ग्रुप राहते त्याच्यासोबत जातो आहे मजा येते बोलत बोलत जातो आहे करमते सगळ्यायला मजा येत येत जातात असं गडबडीत जात नाहीत गडबडीत येत नाहीत एक फील येते मस्त जायला यायला कम्फर्ट आजूबाजूचं सगळं बघणं सगळा व्यू इन्जॉय करत करत जाण्यामध्ये जी मजा येते ती बाईकवरच